हां कोण हां नमस्कार बोल बोल हो हो बोल की बोल की हां हां हां हो जिल्ह्यासाठी निवड झाली आहे का हो अभिनंदन अभिनंदन हो हो बोल बोल नाही नाही बोल तू हो हो आ कसं आहे माहिती का त्यासाठी तुला प्रॉपर हे कराय पाहिजे राहता एक महिना तुझ्याकडं वेळ तर पहिलाच खूप कमी आहे त्यासाठी तुला डायटवर फोकस केला पाहिजे बाहेरचं काय खाल्लं नाही पाहिजे तुझं आता तू एक महिन्यासाठी कॉलेज वगैरे काय सगळं सोडून दे एक महिना तू परफेक्टचा फोकस आता रनिंगवर कर

त्यानंतर सगळ्यात मेन म्हणजे त्या सगळ्या मेन म्हणजे सकाळी रनिंग करायच्या अगोदर आणि रनिंग केल्यानंतर लुझिंग घेतली पाहिजे कारण त्याच्यात नाही केलं तर तुला इंजुरी होऊ शकतात आणि त्यामुळे त्याचं तुझा परिणाम तुझ्या त्याच्यावर होऊ शकतो त्या सर डाईटमध्ये काय आता ही बघ हरभरा वगैरे भिजत घालत जा डाळ वगैरे त्याचं पाणी पीत जा अंडी दूध वगैरे हीच डाईट असतंय डाईट बास आणि रात्री संध्याकाळी पण रनिंग करत जा हां ब हां सर ये ये मी असतोय जिमखान्यात कायम ये कधी पण ये

हो काय अडचण नाही काय अडचण नाही फक्त आहे का नाही सकाळी रनिंग केली का नाही स्प्रिंटा स्प्रिंटा मारत जा स्प्रिंटा मारल्या नंतर सोळाशे मारायचं सोळाशे मारायचं मग हीच नंतर लुझिंग घ्यायची वर्कआउट करायचा थोडाफार आणि तसं संध्याकाळी संध्याकाळी पण सेम करायचं फक्त बाहेरचं वगैरे काय खाऊ नको आणि तरी पण एकदा ये जिमखान्यात मी तुला स्पाईक वगैरे देतो आपल्या कॉलेजकडनं हां आणि हां बोल की आजिंक्यतारा चालतेय की काय अडचण नाही फक्त कसं आहे माहिते का इंजुरी जिथं होईल का नाही तसं काय करत जाऊ नको कारण आता वेळ पण कमी आहे तुझ्याकडं आणि इंजुरी कधी होईल त्याला ही जाईल र आहे की आहे की सोमवारी आहे ये तू करायच्या अगोदर फोन कर एकदा हो हो चालतंय ये हो सर